हा हा बोला बोला हो हो हो बोला बरं सांगा ना कोणी ठिकाणी हा हा हा संगम चौक बुलढाणा हॉटेलचं नाव काय ग्रामालँड बरं सध्या कुठून बोलून राहिले बसस्टँडच्या पाठीमागे भानगड कुठंं झाली भानगड कुठं व्हायली बसस्टँडच्या पाठीमागं झाली की त्या हॉटेलमध्ये झाली बरं तुम्ही बसस्टँडचा पाठीमागं आणि हाटेलमध्ये भानगड झाली मग विचार काय विषय आहे बरं कोण्या ठिकाणची गोष्ट आहे हा विषय तुम्ही भाटीवरून पाहिली बसस्टँडमध्ये आहा तर कोणच्या हॉटेलमध्ये घडलं वाईन शॉप कोणती उलट्या रातच्या किती वाजता वाजताची घटना आहे बरं बरं बरं ठीक आहे बरं पाहू आम्ही काय आहे ते करायची ते नंतर काय ते हा कंप्लेंट द्यायची असेल तर मग पोलीस स्टेशनमध्ये येणं लागते

हा तुम्ही इथे लक्ष ठेवा ना बाकीचं तसं एकदम थोडं काय करतो मी तिथं आमचा हे असेल तर मग आम्ही पाहू त्यात काय करायचं

हो हो हो